गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोला

अच्छा आता आता दोघांचे वय वगैरे किती आहे अच्छा एकाचं तीन आहे आणि दुसऱ्याचं अच्छा दोन्ही ट्विन्स आहेत बरं बरं ठीक आहे एक मुलगा आणि एक मुलगी आहे तुम्हाला अच्छा तर ठीक आहे तो एक काम करा तुम्ही तुम तुम्ही काही डॉक्युमेंट्स वगैरे बनवून ठेवलेत मुलांची वगैरे अच्छा ठीक आहे आपण हो ठीक आहे नाही नसलं तरी चालेल मॅडम आपण आपल्या शाळेमध्ये सगळं आपण हे करून टाकतो म्हणा मुलांचे ॲडमिशन करू मुलांचं त्यांचं आपण डॉक्युमेंट बनवून देतोच म्हणा पण त्यासाठी तुमचं जे डॉक्युमेंट्स आहेत तुमचे क्लियर आहेत ना सगळे पण अच्छा ठीक आहे तुमचे आणि मॅडमचे हो आहेत ना अच्छा ठीक आहे ठीक आहे तुमचं ऑक्यु ऑक्युपेशन काय आहे म्हणाले तुम्ही हो तुमचं ऑक्युपेशन काय आहे अच्छा इंजिनियर आहेत तुम्ही आय टी सेक्टरमध्ये बरं ठीक आहे नाही चालेल ना चालेल तुमचं मग आम्हाला डॉक्युमेंटस वगैरे लागणार आणि मॅडमची पण लागणार आणि मग मुलाचं आपण ॲडमिशन करून देऊ लवकरच हो सगळं मिळणार सगळं मिळणार आपल्याकडे आपण बाहेरची वस्तू घेऊच देणार नाही आपल्याकडे सगळं सुविधा ॲवेलेबल आहे हो सर्व सी बी एस सी बोर्डच आहे आपल्याकडे सगळं हां आणि आपल्यालाच शाळेमधनं आम्ही सर्वांना बुक्स वगैरे प्रोवाईड करू ठीक आहे सर्वांना आपण ड्रेस वगैरे ड्रेसकोड पण आहे आपल्या शाळेला आपण त्यांना ड्रेसकोड वगैरे प्रोवाईड करू आपण प्रत्येकांना हो स्पोर्ट्समध्ये पण आपला कॉल शाळा खूप छान आहे अदर ॲक्टीविटी तुम्ही काहीही घेऊ नका आपण आपल्या मुलांवरती खूप जास्त लक्ष ठेवतो या गोष्टींमध्ये कारण ही जी फिज जी तुम्हाला सांगितलं ना आम्ही ती फिज जास्तच असते ते कारण अभ्यासाबरोबर मुलांचा आपण बुद्धिमत्ता बरोबर अदर ॲक्टीविटीमध्ये पण कसं हुशार केलं पाहिजे यावरती आम्ही खूप जास्त भर देतो हर तुम्ही निश्चित बरोबर बरोबर बरोबर आपण ना प्रत्येक आठवड्यामध्ये म्हणा प्रत्येक महिन्यांमध्ये म्हणा एक फिडबॅक पण घेत जाऊ म्हणजे तुम्ही स्वत आपल्या नजरेने मुलांचं ग्रोथ बघू शकता ठीक आहे तुम्ही त्या त्याची काळजी नको घ्या तुम्ही फक्त एक काम करा उद्याला तुम्ही विजिट द्या शाळेला तुम्हाला ज्या हिशोबाने सुट्टी असेल तुमच्या ऑफिसला वगैरे त्या हिशोबाने तुम्ही या शाळेमध्ये तुम्ही भेटा तुम्ही भेटा मला मी तुम्हाला सगळं सविस्तरपणे सांगतो मग ठीक आहे आणि मुलांना पण आणा त्यांना पण थोडं बघू दे त्यांना पण आपण फॅमिलीयर करू शाळेमध्ये थोडंसं बाकी त्यांना बाकी त्यांना मित्रांसोबत भेटवू आपण जेणेकरून त्यांचं बाँडिंग होणार साधारण सर्वांबरोबर छान ठीक आहे बरं या तुम्ही उद्याला मग हां ठीक आहे